वृत्तपत्राने किंवा आकाशवाणीने गृहिणीसाठी विशिष्ट विभाग केले तर आम्हाला खूप आवडेल त्या विशिष्ट विभागामध्ये पाककृती पाककृतीमध्ये विविध राज्यातील पाककृती कशा आहेत विविध राज्यातील पदार्थ कसे आहेत हे शिकवावे त्यानंतर त्याच्यामध्ये मै विविध कला शिकवाव्यात पाककृती शिकवाव्यात त्याच्यानंतर महिला सुरक्षा महिलासाठी सुरक्षेसाठी आजकाल भरपूर योजना आहेत पण त्याच्यामध्ये त्या महिलाचं आत्मसंरक्षण महिलेनं कसं करावं हे पण त्यांनी शिकवावं तसेच त्यांनी आर्थिक नियोजन कसं करावे आजकाल भरपूर महिला नोकरी करतात जॉब करतात पण त्या महिलांना आपण आर्थिक नियोजन कसं करावं हे अजूनही कळत नाही ते अजूनही पुरुषांवर अवलंबून राहतात पण त्यांना स्वत जरी कमवत असल्या तरी त्यांना आपलं आर्थिक नियोजन कसं करावं हे अजून कळत नाही तर त्याविषयी माहिती एखाद्या सदरातून किंवा एखादा कार्यक्रम दूरदर् दूरदर्शनवरती किंवा आकाशवाणीवरती घेऊन त्यांनी तो सांगावा किंवा त्या महिलानी आर्थिक आयोजन कसं करावं वेगळ्या वेगळ्या योजना कशा कराव्या जरी ती स्वत कमवत असली तरी तिला आपल्यासाठी काहीतरी पैसे राखून ठेवावेत हे कळावे यासाठी काही कार्यक्रम सादर करण्यात येत असला तर तो तोही आकाशवाणीने किंवा दूरदर्शनने सादर करावा त्यानंतर आता खूप महिला नोकरी करतात जॉब करतात तर त्यांना आपल्या बालसंगोपन कसं करावं हे माहिती नाही आहे तर त्या बालसंगोपन कसं करावं त्या बाळाची वाढ कशी होते त्याला काय पौष्टीक आहार लागतो त्याचं संगोपन कसं करावं हे जे नवीन मुलींचे लग्न झाले त्यांना त्या एखाद्या सदरातून किंवा कार्यक्रमातून सांगावं तसंच कुटुंबाची देखभाल कशी करावी आजकाल महिलांना खूप कुटुंबाची देखभाल करताना पण अडचणी तयार होतात कारण ती बाहेर महिला ही बाहेर पडलेली आहे त्यामुळे महिलांना दोन्हीकडची कसरत करावी लागती एकतर घरातली कामं करावी लागते कुटुंबाच्या घरात वृद्ध माणसं असतील तर त्यांची काळजी घ्यावी लागते आणि परत त्यांची मुलं असतात त्यांची शाळा असती त्यांचे ट्यूशन असते त्यांचे क्लास असते त्याची पण माहिती घ्यावी लागते म्हणजे काळजी करावी लागते न प्लस परत आपला जॉब पण करावा लागतो तर यामध्ये त्या महिलाचा शारीरिकसुद्धा काही प्रॉब्लेम असतात तर त्या शारीरिक प्रॉब्लेम काय असतात त्या महिलांनं कसं त्याला तोंड द्यावं याच्यासाठी दूरदर्शनवर ह्याच्यावर हॅलो सखी वगैरे कार्यक्रम होतात तर त्याच्यातून असे अजून काही कार्यक्रम सादर करून त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे तरी स ग्रहशोभिका वगैरे असे मासिक पण आहेत त्याच्यामध्ये आम्हाला माहिती मिळते पण अजून मासिक अजून काही कार्यक्रम किंवा एखादा ठराविक कार्यक्रम घेऊन महिलाचं सक्षमीकरण कसं करावं महिला सक्षम कशा व्हाव्यात याबाबत माहिती द्यावी दूरदर्शनावर जे फॅमिली डॉक्टर हा कार्यक्रम आयोजित केला जातो त्यामध्ये महिलाची जी सगळीकडून कसरत होते तिचं शारीरिक तिच्यावर काय परिणाम होतात मग तिच्या ते खाण्याविषयी तिच्याविषयी काही माहिती तिनं खाण्याचं वगैरे असं तिनं काय काय खावे काय पौष्टिक आहे पौष्टिक खाद्यपदार्थाची वगैरे त्यांना माहिती द्यावी किंवा योगा योगाभ्यास कसा करावा योगा करावा व्यायाम करावा हे केल्याने तुम्हाला असे प्रत्येक महिलांचं जे सक्षमीकरण सगळीकडून व्हावं सगळ्या दृष्टीने व्हावं आरोग्याच्या आत्मबल आत्मसंरक्षण या दृष्टीने लेख आणि मासिक सादर करावे